प्रत्येक सणामागं इतिहास आहे असं नाही म्हणता येऊ शकत कारण सण हे आपल्या आनंदासाठी साजरे केले जातात मग तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक दिवस हा सणच आहे कारण कसं आहे इतिहासामध्ये प्रत म्हणजे रोज वाईट घटना घडतात असंही नाही आहे आणि रोज चांगल्या घटना घडतात असंही नाही आहे मग जर असं असेल तर इतिहासामध्ये रोज चांगल्या घटना या घडलेल्या आहेतच आणि त्याही अशा घटना आहेत की त्यांचं वर्णन फार सुंदर प्रकारे करता येईल मग त्या कुठल्याही घटना असतील अर्थात छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला असेल तो दिवस असेल किंवा दिवाळी असेल दिवाळीमध्ये पण त्याला इतिहास आहे की जसं की नरकासुराचा वध श्रीकृष्णानं केला होता अर्थात नरकासुरापासून भरपूरशा स्त्रियांना त्यांना मोकळं केलं होतं तर तो एक तस भाग म्हणता येईल की त्याला तो एक इतिहास आहे पुन्हा रंगपंचमीचा म्हणाल तर श्रीकृष्ण आणि राधा रंगपंचमी त्यावेळेस खेळायचं आणि श्रीकृष्ण हे फक्त देवत्व नसून ते एक व्यक्तिमत्व आहे जे की अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे जे सगळ्यांना प्रेरणा देतं मग त्या व्यक्तिमत्वानं ती रंगपंचमी अतिशय सुंदर रितीने खेळली होती आणि सगळ्यांना आदर्श घालून दिला होता सगळ्याच गोष्टींचा मग त्याचं एक आदर्श म्हणून त्याचं एक आनंदच म्हणून पण रंगपंचमी साजरी केली जाते असं प्रत्येक सणामागं काही ना काही काही ना काही महत्त्वाच्या घटना आहेतच पण तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक दिवस जर जगला तर खूप सुंदर दिवस आहे पण जर स्पेसफिक सण म्हटलं तर मग त्याला असे मुख्य मुख्य घटना ह्या लागून आहे एवढाच भाग येतो फक्त